हॅलो कॉन्सिलर का हा हा सर मला ते थोडीशी माहिती पाहिजे होती कॉलेजबद्दल मी आता अकरावीला गेलो इथं कॉलेज घ्या घ्यायचं इंजिनिअरिंग करायचं मला तर ऐंशी इंजिनिअरिंग करायची आहे

फिझीक्स केमिस्ट्री मॅथ्स

आणि चांगलं कॉलेज कोण चांगलं कॉलेज कोणतं आहे शिवाजी अच्छा त्याची फी फी फी वगैरे

हा नाही आणि कॉलेज डेली करावं लागतं की काय हा प्रॅक्टिकल वगैरे सबमिट करावं लागतात की ते कॉलेजच्या इकडूनच होईल मग प्रॅक्टिकल करावा लागेल होय ना हा ठीक आहे तर आणा मोठी उंगडी

हो हो घेऊन जावा